माझ्या घरी फुले फळे भाज्यांची झाडे आहेत आणि मला ते लावायला पण आवडते माझ्या घरी जसं की पालक मेथी सांभार काकडी आम्ही ही सगळे घरी लावलेले आहेत कारण की ते असे ऑर्गेनिक आहे की ते बिना केमिकलचे असतात आणि ते खायला खूप पौष्टिक आणि आहारात असतात त्यामुळे आपण घरीच लावावे आणि घरीच त्याला पाणी देऊन छान व्यवस्थित त्याची सुरक्षा करूनच ते आपल्या घरी मोठे व्हावे आणि त्याचीच आपण खावे असं म्हणजे ते नैसर्गिक असतात आणि कोणते केमिकल वगैरे यूज नसते होत जसेच की फळेमध्ये आपण आंबा लावू शकतो आंब्याचं झाड पण घरी लावू शकतो आणि आपण ते खाऊ शकतो आणि फुले फुलेमध्ये मला गुलाबाचे झाडं जास्त आवडतात जसे की त्यामध्ये कलर कलर असतात रेड येलो वाईट पिंक आणि ती फुलं आपण देवासाठी पण यूज करू शकतो आणि आपलं मन प्रसन्न रहावं म्हणून ते आपल्या घरी समोर दिसलं की आपलं मन प्रसन्न होतो फुलांचे झाडं पाहून म्हणून ते आपण आपल्या घरी लावावे